संपूर्ण इतिहासामध्ये राज्यातील विविध धर्माने समुदायांनी एकमेकांशी अतिशय सौहार्दपणे हे एकत्र राहिले त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाांशिक किंवा सांस्कृतिक धार्मिक प्रथा जी आहे ती त्या त्या संघटित धर्मांच्या सिद्धांताच्यानुसार त्या त्या लोकांमध्ये ती लोकप्रिय झाली आणि लोकप्रिय समजुतींवर आधारित आणि कधीकधी लोकप्रिय किंवा स्थानिक धर्म म्हटलं जाणाऱ्या शब्दांचा अर्थ संदर्भ ते लोक त्यांचे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते घेत असतात आचरण करत असतात आता लोक धर्म सामान्यतः असे लोक पाळतात जे कबुलीजबाब दैनंदिन प्रार्थना फादर किंवा चर्च याद्वारे उपस्थित केलेल्या कोणत्याही धार्मिक सिद्धांतावरती दावा करत नाहीत काही ख्रिच्चन लोक काही इस्लाम काही लोक हिंदू धर्म अशा बाबतीत जसे आहे तसे धर्म लोक धार्मिक रीतीने त्या त्या धर्माचे ते पालन करतात आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा हे धर्म एकोप्याची चर्चा करतात त्यावेळेला धर्माची संकल्पना त्यावेळेला ती गळून पडते कारण भारतामध्ये एवढे सर्व धर्म आहेत हिंदू आहे शिख आहे बौद्ध आहेत जैन आहेत अशा अनेक त्यांच्या अठरापगड उपजाती आहेत त्यामुळे त्या धर्मांची वीण एकत्र असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या लोकांनी त्या त्या परंपरेनुसार त्या त्या वेळेनुसार एकमेकांच्या धर्माचा नक्की आदर केला गेला आहे आता अनेक धर्म आहेत ज्यांच्यामध्ये त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत परंतु एक देश म्हणून जेव्हा ही लोकं एकत्र येतात त्यावेळेला मात्र ते देशाचाच विचार करतात धर्माचा विचार करत नाहीत याचं कारण क लोकांना धर्म हवा आहेच तो प्रश्नच नाही धर्म त्यांना पाहिजे परंतु धर्माच्या नावाखाली जो लोक इतर लोक जे गोंधळ घालतात आतंकवाद पसरवतात लोकांना त्यांच्या त्यांच्या समुदायांच्या विरुद्ध भडकवतात त्यावेळेला मात्र ही जी सांस्कृतिक धरोवर आहे नीतिमत्ता आहे ती मात्र रसातळाला जात आहे की काय असं वाटतं या धर्माच्या बाबतीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये हिंदू मुस्लिम यांचे त्यांचे धर्मगुरू असतात हिंदूंच्या धर्मगुरु मुस्लिमांचे धर्मगुरू ख्रिश्चनांचे धर्मगुरू किंवा जैनांचे धर्मगुरू हे त्या त्यावेळेला त्या त्या परिस्थितीमध्ये लोकांना त्यांच्या त्यांच्या धर्माचं अतिशय काटेकोरपणे पालन करायला सांगतात परंतु ते दुसऱ्या धर्माचं द्वेष करा असं सांगत नाही त्यामुळे संपूर्ण इतिहासामध्ये धर्म आणि त्यांनी अनेक समुदाय एकमेकांशी ते संवाद साधतात आणि जर त्यांचा विसंवाद झाला दंगली झाल्या तर त्यांना त्या त्यावेळेला त्याचे परिणाम मात्र भोगावे लागलेत त्याचं कारण जर हिंदू भारत हा एका धर्माचं कोणत्याही धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही आणि धर्म काही जे धर्म आहे ते आत्ता उदयास आले परंतु जुन्या पुराण्या काळापासून हिंदू धर्म हा अगोदरपासून अस्तित्वात असल्यामुळे हिंदू धर्माचा पगडा कदाचित जास्त लोकांच्या मनावर आहे आणि त्यामुळे हिंदू धर्माच्या बाबतीत हिंदू धर्म संरक्षक हिंदू धर्माचे पाठीराखेही जास्त आहेत तरी पण ज्या वेळेला मुघलांचं आक्रमण झालं हिंदुस्थानवरती त्यावेळेला दुसऱ्या देशातले लोक आपल्याकडे येऊन त्यांचा पगडा आपल्या इथल्या मुस्लिमांच्यावरती बसला हे खरं तर चुकीचं आहे परंतु तरीसुद्धा आपल्याला एका देशामध्ये राहत असताना आपण आपल्या आपल्या जातीचं धर्माचं संवर्धन सर्व करावं आपण एक देश म्हनून आपन सर्वांनी एकत्र यावं याचं मला नक्कीच म्हणजे त्यांनी यावं असं मला नेहमी वाटत राहतं